हॅलो विजय दादा बोलत आहे का हा दादा मी काल एक कॅब नोंद केली होती ती कॅब मला उद्या सकाळी किती वाजता येईल नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की साडेचारचा ट्रेनचा टायमिंग आहे शेगावची जी कुर्ला हावडा जी आहे तर ती सकाळी साडेचारला येणार आणि कमीतकमी मी तिथे सव्वाचारला पोहचली पाहिजे रेल्वे स्टेशनला तर त्या याच्यानुसार तुमची कॅब आली पाहिजे दादा मी काल तर तुम्हाला सांगितलं होतं ना म्हणजे जेव्हा ती बुक केली तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की कमीतकमी ती सव्वाचारला माझ्या घरी आली पाहिजे कारण मला ती वी आर रेल्वे स्टेशनला जाऊन तिथे तिकीट वगैरे काढावं लागेल ना हा तुम्ही सव्वाचारला यावंच लागेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे थँक यू